माझा यु एन यु एन क्रमांक आहे तो मला अपडेट करावा लागतो आणि अपडेट करण्यासाठी मला जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये की जसं आता यु एन क्रमांक जो कंपनीने यु ए यु एन क्रमांक दिलेला आहे तो तिथे प्रथम टाकावा लागतो त्यानंतर जे समजा युजर आय डी पासवर्ड पासवर्ड परत चेंज करावा लागतो आणि मग चेंज केल्यानंतर परत तिथे माझं जे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हे त्या ठिकाणी अपडेट करावं लागतं अपडेट केल्यानंतर पुढे प्रोसेस जी आहे की त्या ठिकाणी केव के वायसाठी मला ते डाकुमेंट जोडावे लागतं तिथे अपडेट करावे लागतात जसं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे हे त्या ठिकाणी अपडेट करून पुढे पुन्हा ते प्र प्रो माझा जो आड्रेस आहे तो आड्रेस पण त्या ठिकाणी अपडेट करावा लागतो अशी प्रोसेस झाल्यानंतर मग तिची तीस पूर्ण के वाय सी होऊन जाईल